हॅलो

हां नमस्कार

हो हो हो हो माझी स्वतःची कंपनी आहे आणि मी बरेचसे असे प्रोजेक्ट घेतो इंटिरियर डेकोरेशनचे वगैरे तर तुमचं काही का आत्ता नवीन घराचं वगैरे आहे इंटिरियर डेकोरेशन बरं बरं बरं

हां हां हां हां हां तर हां हां आता हे तुमचं म्हणजे बंगलो टाईप आहे की असं फ्लॅट घेणार आहात तुम्ही बंगलो आहे आणि कुठल्या एरियाचं आहे ते

ठीक आहे बरं बरं बरं हां हां हां चालेल ना आणि तर आता त्याच्यामध्ये म्हणजे त्या बाजूला माझा हे पहिलंच प्रोजेक्ट राहील तुमच्या साईडला तर आधी म्हणजे मी येऊन बघीनच तुमची साईट वगैरे आता रेडी आहे की म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन रेडी आहे ना हां महत्त्वाचं

येस सर येस सर आता हे बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं रिक्वेस्ट करेन की साधारणतः तुमचं बंगलोचं स्ट्रक्चर उभं राहिलं प्लिंथ आणि वरचं स्ट्रक्चर की मग तू म्हणजे मग त्यावेळी मी विजिट करीन आणि तुम्ही मला त्याच्या आधी तुमच्या रिक्वायरमेंट्स देऊन ठेवा आणि साधारणतः एरिया काय तुमचा बंगलोचा अच्छा ओके ओके मग आता त्याच्यामध्ये आपण रूमवाईज जर बघितलं तर मग एक हॉल आणि मग बाकी हे बेडरूम किचन वगैरे किती येणार हां हां हां ओके ओके ओके अच्छा तर ठीके एकदा ते स्ट्रक्चर उभं राहिलं मी विजिट करीनच आणि आता त्याच्यामध्ये कसं आहे बघा आम्ही इंटिरिअर डेकोरेशनमध्ये टोटल इंटिरिअर डेकोरेशन जर तुम्ही मला दिलं म्हणजे विथ लेबर अँड मटेरियल तर हां मग मग मी तसं त्याचं एस्टिमेट देऊ शकतो आम्ही हे दोन प्रकारे कॉन्ट्रॅक घेतो म्हणजे एक तर टोटल कॉन्ट्रॅक त्याच्यामध्ये लेबर मटेरियल आणि एक प्रकार आहे की मटेरियल तुम्ही द्यायचं आणि बाकी आमचं स्किल आणि आमचं लेबर माझं राहील तर ते मी ते तुम्हाला हवं असेल तर मी दोन्ही प्रकारचं एस्टिमेट देऊ शकतो आणि मग तुम्ही ते त्याप्रमाणे तुम्ही मग मला जर सांगितलं की नाही मला टोटल हवं आहे तर मग मी टोटल देईन तुम्ही जर म्हणाला नाही मी मटेरियल मी तुम्हाला घेऊन देईन तर मग आपण मग तसं त्याचं एस्टिमेट मी तुम्हाला वेगळं देऊ शकतो ओके हो हो हो हो ॲक्चुअल माझी बरीचशी कामं ही मुंबई ठाण्यामध्ये आहे पण वसईत पण मी काही ठिकाणी कामं केलेली आहेत वसईत आत्ता माझं रिसेंट प्रोजेक्ट आहे सागरशेतला वैजयंत म्हणून नवीन बिल्डिंग आलेली आहे तर इथे माझे आहे दोन फ्लॅटला मी केलेलं इंटिरियर डेकोरेशन आणि बंग बंगलो जर म्हणाल तर एक ह्याला अर्नाळा बाजूला एक बंगलो मी केलेला आहे तर मी तुम्ही जर मग म्हणाल त्या दिवशी मला जर म्हणजे आपण एक वेळ ठरवून तुम्ही तुम्हाला मी दाखवू शकतो ओके तुम्ही मला तसं कळवा मग हां चालेल मग मला तसं कळवा येस सर येस सर ओके बाय बाय